तंत्रज्ञानामुळे आयुष्य खरंच खूप सुलभ झालेलं आहे त्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही असले तरी आपण फायद्याकडे पाहूया आत्ता आणि स्मार्टफोनमध्ये या तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी फार जास्त स्मूथ झाल्या आहेत असं मला वाटतं सहज झाल्या आहेत जसं की आता तिकिटांसाठी मोठमोठ्या रांगांमध्ये उभं राहायला लागत नाही आपण एका क्लिकवरती आपल्याला आवड आवडती जागा जर आपण वेळेत ह्या गोष्टी करत असू तर आपल्याला आपल्या आवडीची जागासुद्धा बुक करता येते ऑनलाईन कुठेही बसायचं असेल तिथे आपल्याला बसता येतं ही टेक्नॉलॉजीची किमया आहे असं मला वाटतं त्याचबरोबर हॉटेल बुकिंग करायचं असेल तर आता तिकडे तिकडे जाऊन बघण्याची गरज लागत नाही हां बऱ्याच वेळेला फेक गोष्टी पण असतात पण बऱ्याच वेळेला खऱ्या गोष्टीसुद्धा असतात त्याच्यामुळे एखादं हॉटेल बुक करायचं असेल थ्री स्टार फाय स्टार सेवन स्टार्स जे पण काही असेल तर तेसुद्धा आपल्याला इमेजेसमध्ये किंवा त्याचे रिव्ह्यूज आपल्याला आधीच कळतात की ते कसं आहे जाण्याच्या लायकीचं आहे का नाही आहे तेसुद्धा आपल्याला ऑनलाईन कळतं त्यामुळे स्मार्टफोन्सचा टेक्नॉलॉजीचा खूपच उपयोग होतो त्याचबरोबर बँकिंगसाठी पेमेंट्स रिसीव करणे किंवा पेमेंट करणे देणे च्यासाठी सुद्धा उपयोग होतो त्याचा इंस्टंट पे होतं त्यामुळे कुठल्याही प्रकारचे चार्जेस आपल्याला पडत नाही कुठे आर टी जी एस करायचं आहे कुठे एन ई एफ टी करायचं आहे तर काही चार्ज द्यायला लागतो किंवा थांबायला लागायचं जसं आधी तसं आता थांबायला लागत नाही कुठे जायला लागत नाही आणि बऱ्याच आपला बराचसा वेळ या सगळ्या हसलमध्ये ट्रॅवलमध्ये बडबडीमध्ये किंवा गोंधळामध्ये राहतो म्हणजे जो जो राहतो राहत असतो तो वाचतो असं मला वाटतं आणि कशाही बद्दलची माहिती आता तुम्ही पाहातच आहोत की टेक्नॉलॉजीमुळे आपण कुठल्याही गोष्टीची माहिती मिळवू शकतो इतकं वास्ट नॉलेज एका छोट्याशा स्मार्टफोनमध्ये आलेलं आहे आणि इतकं इझी ॲक्सेस आहे की आपण फक्त मनामध्ये विचार केला की आपल्याला ही गोष्ट शिकायची आहे किंवा आपल्याला ही गोष्ट पाहायची आहे करायची आहे तर ती गोष्ट करू शकतो इतकं इतकी टेक्नॉलॉजी प्रगत झालेली आहे असं मला वाटतं